हॅलो हा बोल काय म्हणती नवरात्र कशी काय हो ना आताच आलो घुमून हो हो पाहिलं नाही का तुमी ते गुफातली वगैरे हो हो ती खूप जबरदस्त आहे वाघावर बसून आहे ते तिथं किती मस्त गार्डनवाणी गुफा मस्त बनवून आहे

नवदुर्गा पाह्यला जायचंय आपल्याला चलशीन का हा इथे जाऊ ना मग

एक नंब एक नंबर दुर्गादेवी बसली ना बे हो हो लंगर आहे ना हो जातो ना आपण चांगलं गरबा खेळायला जाऊ ना मग हा कुऱ्हाडीच्या हा हा हा त्या होय कुऱ्हाडीच्या काय म्हणते तुझ्या गावचं देव्या चांगल्या चांगल्या होत्या यवतमाळला चलते का देव्या पाह्यला हो फेमस आहे ना एक नंबर जाऊ ना उद्याला

हो बाइकने जाऊ हो हो हो